आजकालचं जग संपूर्णपणे बदलत चाललेलं आहे जर आपल्याला या जगामध्ये टिकाव धरून राहायचं आहे तर आपल्याला आजकाल जे नवीन तंत्रज्ञान आहे ते शिकलंच पाहिजे तर त्यामुळे मोबाईल मध्येपण काही गोष्टी आहेत जसं ज्या ॲप्स आहेत ट्विटर आहे व्हाट्सॲप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे तर हे सर्व आपल्याला येणं गरजेचं आहे त्याच्यावर सतत मेसेज टाकून आपल्याला लोकांमध्ये आपला प्रभाव टिकवून ठेवायचा असतो त्यानंतर कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये आपलं ज्ञान असणं गरजेचं आहे कारण बी बिना कॉम्प्युटरचं आजकाल काहीच होत नाही ज्या काही गोष्टी होतात त्या एकतर इंटरनेटद्वारे किंवा इंटरनेट म महत्वाचं तर इंटरनेट वापरता येणं त्याच्यात असणारे जे काही लेख वगैरे आहे किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत जी माहिती वगैरे आहे ती आपल्याला सेव करता आली पाहिजे त्यानंतर एक्सेल येणं सर्वांनाच गरजेचं आहे एक्सेलपण माणूस जेवढे शिकेल तेवढं कमीच आहे माक मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर त्याच्यामध्ये पिवोट टेबल म्हणजे बेसिक गोष्टी यायला पाहिजे पिवोट टेबल बनवलं किंवा वि लूकप बनवणं त्यामुळेच आपलं कामं जी आहे ती लव जर आपल्याला ते येत नसेल तर आपलं जे अर्ध्या तासाचं काम आहे ते करायला जवळ जवळ तीन चार तास जातात आणि जर आपण असा वेळ खात राहलो तर आपला टिकाव या ज्या आधुनिक युगामध्ये राहणार नाही त्यामुळे या सर्व गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि मी बघून बघूनच एकमेकांना हे कां म्हणजे एक्सेलवर काम करतांना किंवा मेल कशा लिहायच्या ते रात्री ऑफिसमध्ये ऑफिस सुटल्यानंतर थोडावेळ लॅपटॉपवर दुसऱ्यांकडून हेल्प घेऊन किंवा दुसरे कामं करत असतांना त्यांच्याकडे बघून नंतर स्वतः प्रॅक्टिस करून शिकलो आहे